आमच्या परिसरातील वातावरण हे साधारण उष्ण व कोरडे असल्यासारखे आहे आमच्या परिसरामध्ये उन्हाळ्यामध्ये खूप जास्त ऊन तापते आणि हिवाळ्यामध्ये बऱ्यापैकी थंडी राहते पावसाळा ऋतूमध्ये सरासरी पाऊस पडतो त्या पावसामुळे नुकसान वगैरे काही होत नाही कधीकधी पाऊस कमी पडल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते अलीकडच्या काळामध्ये या ऋतूंमध्ये थोडा बदल झालेला आढळतो बदल अशा पद्धतीचा आहे

जसं जसं वर्ष वाढत आहे तसं तसं उन्हाळ्याची तीव्रता ही जास्त जाणवत आहे आणि पावसाळ्यामध्ये पाण्याची जी सरासरी पातळी होती ती वाढल्याचे दिसते तसेच हे पातळी वाढत असतानाच अगोदरचे वारे येत होते हे साधारण सौम्य स्वरूपाचे होते आणि आत्ता जर बघितले तर त्या वादळामध्ये भरपूर फरक झा झालेला जाणवतो